माझ्या सासूबाईंचा पन्नासावा वाढदिवस होता यामुळे आम्ही सर्व एकत्र आलो होतो तर माझी जाऊबाई पण तिथं आली होती आणि माझ्या जाऊचं आणि माझं अजिबातच पटत नाही आमच्या दोघींचे बरेचवेळा भांडणं होतात त्यामुळे मग मला त्यांच्यासोबत बरेचसे कामं करावं लागले म्हणजे पूजा वगैरे मांडावं लागली तर त्या समोर समोरच कळत होत्या मला काही करू देत नव्हत्या मी काही केलं तर मग याच्यात त्या नावंच ठेवत होत्या की ही अशी करताय तशी करताय पूजा मांडले मी तर मग मला म्हणत होत्या की तू व्यवस्थितच मांडली नाही त्यांनी पूर्ण पूजा मोडून मग परत मांडली त्यामुळे मला त्यांच्यासोबत तिथे वावरणं खूपच कठीण होत होतं तर मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की मला हे जमत नाही आहे मी जे बाहेर जे प्रोग्राम आहे म्हणजे बाहेर जो बड्डे साजरा होणार होता तर मी त्यांना म्हटलं की मी बाहेरच जाते आणि बाहेरचंच मी ॲडजस्ट करते जे स्टेज वगैरे जे सजवणं होतं त्यामुळे मग मी घरातली जी पूजा वगैरे आहे ते त्यांनाच करू दिली आणि मी बाहेर निघून ते बाहेरचं स्टेज वगैरे मी सजवला असं मी निराकरण या परिस्थितीवर केलेले आहे